हॅलो नमस्कार सर माझं नाव अबिजीत शिंदे आहे आणि मी अमरावतीवरून बोलतो आहे सर आमच्या एरियामध्ये एक कार्यक्रम ठेवला होता आम्ही आणि त्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात लोक येणार होते आणि त्या म्हणजे ते लोक आल्यानंतर ते खूप सारा कचरा होईल अशी शक्यता आम्हाला आहे आणि हा कचरा होईलच सर मी अमरावतीमध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या बॅक साईडला असतो नेताजी कॉलनीमध्ये आणि तिथेच हा प्रोग्रामसुद्धा आहे हो सर सर मी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो की मला माझ्या एरियामध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा झालेला नको त्या कारणाने मला तुमच्या म्हणजेच अमरावती महानगरपालिकातर्फे सफाई कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे कार्यक्रम खूप मोठा असल्याकारणाने सफाई कर्मचारी पण खूप मोठ्या संख्येत हवेत आणि ते सर्व सफाई निदान दोन दिवसाच्या आत करणे अनिवार्य आहे कारण की त्यानंतरसुद्धा आमच्याकडे दुसरा कार्यक्रम आहे कंटिन्युअसली असं आठ दिवस आमच्याकडे कार्यक्रम होणार आहे माझा पत्ता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यामागे नेताजी कॉलनी माझं संपर्क क्रमांक आहे त्र्याहत्तर अठ्याहत्तर शहाऐंशी सहासष्ट झिरो आठ

कार्यक्रम उद्याला असणार आहे सफाई उद्या संध्याकाळी धन्यवाद